हॅलो अनिशा रेस्टॉरंट काय अंजली वहिनी आहेत काय हां तुम्हीच बोलताय काय मी तुमच्याकडून पुरणपोळीची पुरणपोळ्या घेतलेल्या आम्हाला त्या आवडल्या सगळ्यांना हां यावेळी पण मागच्या वेळी पंचवीस घेतलेल्या यावेळी शंभर पाहिजेत आम्हाला आणि व्यवस्थित सगळं पुरणपोळीसाठी कटाची आमटी कोशिंबीर बटाट्याची भाजी असं सगळं पाहिजे पोळी जराशी जराशी खरपूस पाहिजे आणि तूप सगळं व्यवस्थित त्याच्याबरोबर तुम्ही पॅक करून देऊ शकाल काय होय होय शंभर पाहिजेत चालेल मग पोळी पोळ्या हां चालेल पोळीबरोबर कटाची आमटी बटाट्याची भाजी कोशिंबीर चटणी चाल चटणी पण चालेल आणि तूप तूप पण त्याच्याबरोबर साजूक तुपातल्या तूप साजूक तूप घालूनच पाठवा चालेल

चालेल हां आणि पुरणपोळीतलं जास्त दोन टाईपच्या सांगा जराशा कमी गोड आणि थोडेशा गोड हां चालेल दोन्हीवर हां दोन्हीवर तूप घाला

हां चालेल चालेल चालेल तुम्हीच पाठवाल ना का मी येऊ पाठवाल तुम्ही चालेल पण आम्हाला थोडंसं दहाच्या दरम्यान अशा पाहिजेत हां चालेल चालेल सगळं व्यवस्थित पॅक करून पाठवा हां चालेल पाहुणे पाहुण्यांना पाहुण्यांसाठी द्यायच्या आहे हां